नमस्कार स्वयंपाक करणं आणि स्वतः करून स्वतः खाणं आणि इतरांना खिलवणं हा खवय्या असल्यामुळे माझ्या आवडीचा छंद आहे खूपसे जण पाहुणे गेले की फ्रीजमधनं वस्तू आवडीच्या काढतात आणि खातात पण मला सर्वांसमोर आणि सर्वांना ते पदार्थ देऊन एकत्रितपणे खाण्यात मजा वाटते असाच एक पदार्थ मी आव्हानात्मक रेसिपी म्हणून स्वतःच शिकलो आणि त्यातनं टाकाऊतून टिकाऊ असा गुणधर्म मी त्याच्यातला अवलंबला एकदा काय झालं मी सहज फ्रीजमध्ये बघत असतो की कुठले पदार्थ आपल्याला लगेच संपवायला हवे तर माझ्याकडे कोबी अर थोडासा कापलेला तुकडा होता तर माझ्या मनात विचार आला आणि त्या पद्धतीने मी कृती करायला घेतली कोबी बारीक बारीक कापला त्याच्यात एवढाच कांदा कापला बारीक बारीक त्याच्यामध्ये बारीक कापलेल्या मिरच्या थोडासा ओवा थोडीशी कोथिंबीर नंतर थोडंसं त्याच्यामध्ये लसूण मीठ असं करून चणा पिठामध्ये ते सर्व मिक्स करून त्याची खुसखुशीत भजी केली आता याच्यामध्ये झालं असं की कोबीमुळे त्याच्यात क्रिस्पिनेस ज्याला म्हणतो तो एक खुसखुशीतपणा आला परत माझी कोबी हा पदार्थ जो फ्रीजमध्ये उगीचच ताटकळत वाट बघत होता त्यालाही मी न्याय दिला कांदा घातल्यामुळे एक वेगळा एक रसायन तयार झालं चवीचं आणि त्यामुळे मग मी ही भजी माझ्या इव्हन शेजारी पण नेऊन दिली काकूना आणि त्यांना सांगितलं दोन स्लाईस घ्या ब्रेडचे त्यामध्ये ही पाचसहा भजी आणि त्याचं भजी सॅनविच म्हणून आपण खाऊ या आणि आम्ही एकंदरीत तो आस्वाद घेतला तर या अनुभवातनं असं मला वाटलं की दोन विसंगत लोकं पण एकत्र राहू शकतात नांदू शकतात आपल्याला त्यांना एकत्र कसं आणायचं आणि बेसना म्हणजे चणापिठाप्रमाणे त्यांना एकत्र बांधायचं कसं हे पण आपल्याला त्यातनं जमतं त्यामुळे अनेक असे घटक आहेत जे आपल्याला स्वयंपाकशास्त्रामधनं कळतात की जे स्वतंत्रपणे वेगळे असतात पण एकत्रित आले तर एक वेगळीच चविष्टता त्या नात्यामध्ये तयार होते धन्यवाद